बुलढाणा जिल्ह्यामध्ये जसं मराठवाडा भागातील जालना जिल्हा ज्या साईडनं लागलेला आहे तिकडून ते भाषा जवळपास म्हणजे एका खेड्या प्रमाणे भाषा जशी बोलली जाते जसं वेगवेगळ्या प्रकारची भाषा म्हणजे कारं बाबा काय चाललं तू बाबा हे ते अशा लँग्वेजमध्ये ते बोलत असतात त्याच्यानंतर जे हिंगोली साईड आहे त्या साईडमध्ये हिंदी म्हणजे बंजारा समाजाचा जास्त भा प्रभाव असल्यामुळे त्या ठिकाणी मग ती भाषा बोलली जाते आणि त्या ठिकाणी बंजारा समाजातील लोकांचे कार्यक्रम चाल म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची त्यांच्या समाजाच्या टाईपमध्ये ते कामं करत असतात त्याच्यानंतर अकोला साईड अकोला साईडमधले अकोल्याची एक स्टँडर्ड लँग्वेज मराठी आहे अन तिकडं स्टँडर्डपणा असल्यामुळे त्या अकोला जिल्हा असल्यामुळे अकोला जिल्ह्याची लँग्वेज थोड्याफार प्रमाणात त्या भागात वा वापरली जाते आणि जवळपास इकडं जो मलकापूर साईड एरिया आहे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील एरिया असल्यामुळे त्या मलकापूर एरियामध्ये जवळपास अहिराणी भाषा व वेगवेगळ्या प्रकारे अहिराणी प्लस मराठी अशी एक लँग्वेज म्हणजे अटीतटी म्हणता येईल जे आपण ज्याला म्हणतो इथे तिथे त्याला अटीतटी अशी लँग्वेज म्हणतात त्या लँग्वेजचा यूज तिथे केल्या जातो आणि त्या भाषेतील लोक जास्त कोणालाही म्हणजे जवळपास स्वतःच्या दाजीला ते जावई म्हणतात आणि बुवा म्हणतात ते अशी लँग्वेजमध्ये यूज केल्या जातो म्हणजे जिथं एक स्टँडर्ड लँग्वेज आहे त्या स्टँडर्ड लँग्वेजचं त्यांनी एक फार चांगल्या प्रकारे यूज केलं गेलं आहे